हॅलो स्विगी कस्टमरला लागला आहे का सर मी मयूर खवटेकर बोलतो आहे मग अशी मी एक ऑर्डर केली होती आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट केले पंधराशे रुपये आणि मला त्याचा मेसेज वगैरे काय आलेलं नाही आहे पेमेंट माझ्यातून झालेलं आहे मग मला तुम्ही सांगाल का माझी ऑर्डर कन्फम झाली की नाही आणि पेमेंट ऑर्डर मिळाली की नाही अच्छा ॲप्लिकेशनमध्ये जाऊ का बरं ॲप्लिकेशन उघडतो एक मिनटं उघडलं सर ऑर्डरमध्ये बघितलं

ऑर्डरमध्ये बघितल्यानंतर बघतो आहे एक मिनिट चेक करतो ओके सर यामध्ये मला ऑर्डर पेमेंट झालेलं दिसतं आहे

मग ऑर्डर कन्फर्मचा मला मॅसेज नाही आला अजून पेमेंट झाले म्हणून

अच्छा मग ऑर्डर मिळून जाईल ना मला हो हो म्हणजे ऑर्डर डिलिव्हरी झाल्यानंतर पूर्ण मेसेज येतात का ठीक आहे सर मग टायमिंग स्टार्ट अजून दाखवत नाही आहे ओके सर त्यामध्ये माझं यु यू टी आय यू टी आर आय नंबर टाकू का बरं ठीक आहे सर टाकल्यानंतर मिळून जाईल ना त्यामध्ये ऑर्डर ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू